हॅलो हां सर योगीराज ऑटोमोबाईल्समधून बोलत आहात का सर मी मयूर बोलत आहे

अच्छा ओके सर थँक्यू सर मला ॲक्च्युअली माझी हो हो मयूर सागरे बरोबर सर मी हां सर मला माझी बाईक ॲक्च्युअली सर्व्हिसिंगला द्यायची होती त्याच त्या सं त्या संदर्भात मला तुमच्याशी बोलायचं होतं सर ॲक्च्यु सर ॲक्च्युली मी उद्या खूप लांबच्या प्रवासावर चाललो आहे तर मला तर मला माझी गाडी एकदम ओके कंडिशनमध्ये करून घ्यायची आहे तर तर तुमच्याकडे होईल का सर सर्व सर सर्व मला डिटेल्समध्ये करायचं कारण की मी खूप लांबचा प्रवासाला आणि समोर मला काही त्रास नको त्याच हां हां हां बरं बरं चाल हां हां चालेल सर सर तिथं ब रॉयल एन्फिल्डचं काम करतात ना सगळं रॉयल इनफिल्ड थ्री फिफ्टी मॉडल आहे माझ्याकडे हो सर त्याच्यामध्ये मला इंडिकेटरचं ते लाईट पेटत नाही अपर डि्परचं आहे इंडिकेटर साईड्स वगैरे हे नाही होत हो सर आणि आणि मला ब्रेक ऑईल ग्रीस वगैरे हे सगळं लावायचे आणि सर त्याच्यामध्ये सर हॅलो सर त्याच्यामध्ये मला तर क क्लच क्लच वायर आहे ना त्याच्यामध्ये ते नवीन भरून द्याल मला कारण की क्लचचा क्लचचा खूप यूज होते ना आणि आणि त्याचा ॲव्हरेज पण सर थोडं बघून काढून घ्याल आणि मला लांबच्या प्रवासाला थोडं जास्त हे नको है ना हो सर आणि सर तुमच्या सर्विसचे चार्जेस कसं काय आहे सर रेट वगैरे

बरं चालेल ना सर मी मग सर मला बरं सर सर तिथं मी घेऊन येऊ की तुमचं मेकॅनिकल येऊ शकते हो घरी येऊन घरून हो का बरं बरं चालेल सर तुमचं शॉपचं काय टायमिंग असते मग किती वाजता येऊ तर चालेल मला हो का बरं बरं सर त्या त्याच्या मधामध्ये मी येऊन जाईन तुमच्याकडे आणि सर सर मला प्रॉपर ॲड्रेस मिळेल का तिथला प्रॉपर हां

हां हां बरोबर सर हां बरं बरं चालेल सर सर तुम्ही उद्या अवेलेबल असणार तिथे बरं मी सर उद्या येऊ हां सर मी उद्या येऊन तुम्हाला हो सर आणि सर मी उद्या येऊन तुम्हाला अजून डिटेलमध्ये सांगेन माझ्या गाडीचा प्रॉब्लेम्स है ना कारण की कॉल्सवर बरोबर तुमचा आवाज नाही येत आहे व्हॉईस ब्रेक होत आहे है ना सर उद्या तुम्ही नक्की राहा तिथे आणि सर सर हॅलो हॅलो सर म सर मला परवा निघायचं तर उद्याचं उद्या झाले पाहिजे माझी गाडी बरं हो सर चालेल तुमची खूप महेरबानी होईल एवढा केला कराल तर हां सर हां हां आणि हॅलो हॅलो हॅलो सर वॉशिंग वॉशिंग सेंटर पण आहे ना वॉशिंग पण होऊन जाईल ना बरं बरं बरं बरं चालेल सर येतोच सर उद्या भेटतो तुम्हाला मी हो हो ओके थँक्यू थँक्यू सर